हॅलो हां मित्रा कुठे आहेस रे तू अरे काय नाही जरा मला तुझी मदत हवी होती हां माझं आधार कार्ड हे बँक खात्याशी जोडायचं आहे त्यासाठी थोडी मदत हवी होती मी हां हां बरं मग ते कशाप्रकारे जोडलं जातं हां मी बँकेत दोन तीनदा जाऊन बँकेत दोन तीनदा जाऊन आले मी पण त्यांनी मला खूप वेळा यायला सांगितलं त्यातही माझं काम झालं नाही एका कामासाठी मला दहा दिवस फिरावं लागतं आहे मग हां मग त्यासाठी मी पहिल्यांदा काय करू

हां हां मग मला अडचण अशी येते की मी बँक खाते जोडत असताना त्यांनी मला अनेक गोष्टी गोष्टींची म्हणजे हां बरं मला अनेक गोष्टी करायला सांगितल्या पण त्यासाठी मला बँकेत दहा दहा वेळा तर जावं लागलं मग माझं आधार कार्ड बँक बँक खात्याला जोडण्यासाठी नक्की काय करावं लागेल काय सांगू शकतोस का

हा मग त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतील काय हां बरं ते किती दिवसात वगैरे करून भेटेल हां जर मला माझ्या महत्वाच्या कामासाठी ते लवकरात लवकर हवे असेल हां तर त्यासाठी काय करावं लागेल बरं हां हां त्यासाठी काय करावं लागेल मग हां पण कागद कागदपत्रांची पूर्तता करत असताना मी कशा प्रकारे केली पाहिजे बरं हां मग कागद पत्रांची काही काही पूर्तता केली पाहिजे त्यासाठी मी हां आणि मला ती काम लवकरात लवकर करून हवं आहे त्यामध्ये कसला अर्ज भरावा लागतो अशी ती लोकं बोलत होती मग कोणत्या प्रकारचा अर्ज भरायचा आहे तू सांगू शकतोस का काय

पण त्या अर्जावर साईन वगैरे कुठं करायची कशा पद्धतीनं करायची हां किती अर्ज भरावे लागतील त्यासाठी आधार आधार कार्डला माझं बँक खातं जोडणं आत्ता खूप गरजेचं आहे मग त्यासाठी मला काय काय करावं लागेल म्हणजे जेणेकरून माझं आधार कार्ड बँक खात्याशी लवकरात लवकर जोडून होईल त्यासाठी मी काय काय करू शकते लवकरात लवकर जेणेकरून मला ते हवं आहे याबद्दल काही सांगू शकतोस का बरं ठीक आहे हां त्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागतो काय कारण माझा आधार कार्ड बँक खात्याला जोडणं आता खूप गरजेचं आहे आणि मला लवकरात लवकर ते काम करून घ्यायचं आहे

पण बँकेत जाऊन नक्की काय करावं लागेल त्यासाठी तू माझ्या सोबत येऊ शकतोस का पहिल्यांदा मला माहिती करून देऊ शकतोस का तू माझ्यासोबत येवून मला तिथे तो फॉर्म कसा भरायचा याबद्दल या संदर्भात माहिती दे तिथून मी फॉर्म भरेन बरं ठीक आहे चालेल हां मग तू माझ्या घरी येऊ शकतोस ते का ते काम करण्यासाठी बँकेत बरं तुला जसा वेळ मिळेल तसं तू ये तोपर्यंत मी माझी बँकेतील कामं करून घेतो बरं बरं चालेल हां ठीक